हां संगमनेर ग्रंथालयातून बोलत आहे का हां मी ओम तनपुरे बोलतो आहे तर मला गणिताचे गणिताचा अभ्यास सुरू करायचा आहे त्यासाठी पुस्तकांचा माहिती पाहिजे थोडी गणिताचा अभ्यास मी सध्या आता यस वायला आहे येस वाय बी ए यस वायला आहे तर तिथं मला मॅथेमॅटिक्स म्हणजे गणित विषय स्पेशल आहे माझा त्याच्यासाठी अभ्यास सुरू करायचा आहे हो हो हो रेगुलर अभ्यासक्रम हो हो स्टार्टपासून अभ्यास करायचा आहे मला

हो हो हो हो अच्छा हां हां ठीक आहे ते पुस्तक म्हणजे मला तरी आता कोणतं वाचायला पाहिजे ना त्यात बरेच पुस्तकं असतील ना हां हां हां हां हां आणि वैदिक गणितामध्ये म्हणजे काही असं स्पेश वेगळं काय आहे इतर गणितापेक्षा हां हां हो हो हां हे पारंपरिक गणित आहे बुवा असं हां हां हां हां आणि म्हणजे याचसाठी अजून कोणत्या कोणते लेखक आहे हे पुस्तकांचे त्याबद्दल माहिती थोडी

बरं बरं आणि अजून असं विचारायचं होतं की आपल्या लायब्ररीत गणिताचे म्हणजे बऱ्यापैकी पुस्तकं भेटतील का जे पाहिजे ते भेटेल का हां हां आणि

आता जे आता जे नवीन पुस्तकं छापली जातात त्यापैकी ठीक आहे चालेल मग किती वाजेपर्यंत उघडे असते आपली लायब्ररी ग्रंथालय ठीक आहे चालेल आज आलं तर जमेल चालेल ठीक ठेवतो मग